हॅलो नमस्कार मी शेळके बोलतो आहे धाराशिववरनं तर मी गेले दोन वर्ष नोकरीनिमित्त परदेशामध्ये होतो त्यामुळं आमचं गॅस कार्ड जे आहे ते डिस्कनेक्ट झालेलं आहे तर ते आता आम्हाला परत ॲक्टिव्ह करायचं आहे तर त्या संदर्भात काय करावं लागेल आणि साधारण किती वेळ लागेल त्याला हे जरा माहिती विचारण्यासाठी कॉल केला होता